हां हॅलो नमस्ते मला मी परवाच तुमच्याकडं गॅस सिलेंडरच्या आरक्षणासाठी माहिती प्र प्रोव्हाइड केली होती आणि त्यावेळी तुम्ही तुम्ही बोलत होता की हे तुम्ही दोन दिवसात तो देणार आहात तर मला अजून ही माहिती आलेली नाही आहे हे महिला महिला गॅस सिलेंडर आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली का हे पाहाण्यासाठी मी तुम्हाला फोन केलेला आहे आणि मग तुमच्या यादीमध्ये माझं नाव आहे का हे चेक करा त्यामध्ये मी माझा नंबर पण दिलेला आहे माझा नंबर मी परत तुम्हाला एकदा सांगते नव्वद नऊ शून्य दोन चार पाच सहा नऊ शून्य असा माझा नंबर आहे आणि हा नंबर त्याच्यामध्ये घालायचा होता त्याच्यानंतर संदर्भ क्रमांकसुद्धा माझा दोन सात चार दोन सात एक आठ सात दोन शून्य दोन शून्य असा अपडेट करायचा होता आणि ही माहिती मला विचारायची होती कारण तुम्ही मला बोलला होतात की हे काम तुम्हाला एक चोवीस तासाच्या आत मिळेल तर मला हे माहिती मिळाली नाही किंवा माझ्या मोबाईलवर खील कोणताही संदेश आला नाही मग तुम्ही म्हटलं की मला संदेश येणार आहे तोही आला नाही मग हेच माझं जे आहे सि गॅस सिलेंडर आरक्षण ते ते अपडेट झालं आहे का नाही किंवा ही प्रक्रिया पूर्ण झाली का नाही हे मला तपासायचं होतं काही तुम्ही यामध्ये विसरला आहात माझा नंबर घालायला ते तुम्ही एकदा तपासून घ्या हां आणि पुन्हा एकदा तुम्ही माझा नंबर बघा तो बरोबर आहे का शेवटचे माझे चार अंक आहेत दोन शून्य दोन शून्य हे तुम्ही पहा आणि मग व्यवस्थित माहिती माझ्या नंबरला तुम्ही माझा नंबर मी जो मोबाईल क्रमांक आहे तो तुम्हाला दिलेला आहे आत्ताच मी तुम्हाला तो सांगितला त्यावरती मला तुम्ही संदेश पाठवला तरी चालेल आणि ही माझ्या माहिती ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद